पाणी शुद्धीकरणाचे भरपूर घरगुती उपाय आहे जसं पाण्यामध्ये कधी पाणी खराब आलं तर त्याच्यात आपण टुट्टी बुडवू शकतो पाण्याला आपण उकळू शकतो किंवा आपण वॉटर फिल्टर लावू शकतो त्याकारण आपण शुद्ध पाणी आपल्याला मिळू शकते वॉटर प्युरीफायरचं पाणी पिलं तर कोणतं पण म्हणजे बिमारी नाही होऊ शकत आपल्याला डायरिया पिलिया वगैरे पाणी उकळून ठेऊन आपण त्याचा वापर करू शकतो त्याच्याने पण भरपूर फायदा होते आपल्या शरीराला कोणते नुकसान नाही होत आपण बिमारीमुक्त होऊ शकतो त्याच्याकारणाने फिल्टरचं पाणी पिल्याने एनर्जी भरपूर राहते आणि पाणीला आपण अगर उकळून ठेवलं तर त्याच्यातले किटाणू गंदेवाले किटाणू मरून जातात फिल्टरच्या पाण्याला आपण डायरेक्ट पाणी टाकीमधून पण घेतलं तर काही नुकसान नाही होत त्याच्याकारणाने पण आपल्याला शरीरला काही इफेक्ट होत नाही सर्व छान राहते आणि आपण त्याचा वापर दररोज करू शकतो काही प्रॉब्लेम नाही होत त्याच्यामधे पण टुट्टी बुडवल्यावर पाणी पण आपण त्याला छानून गार खराबवालं पाणी फेकू शकतो त्यालापण आपण दोन तीन दिवस वापरू शकते असे काही फायदे आहेत पाणी फिल्टर करायचे